हा सर हा मी म्हणत होती ते दिव्या इथे बुलढाण्यामध्ये आता हे पर्यटन स्थळं आहे तर तर मग फिरायला म्हणजे जाण्यासाठी आहे का कशाची व्यवस्था

धम्मगिरी सर धम्मगिरी हा

एकच रस्त्यावर आहे पण मग त्याला तिथे जाण्यासाठी मग काही बस ऑटो वगैरेची व्यवस्था आहे का ॲटो मिळेल का ज जायचं थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून मग मी विचारणार जाय जायचं असेल तर कसं

बरं ते ते नेऊन सोड अच्छा ठीक आहे चालेल ते म्हणजे जास्त फार फार लांब नाही आहे ना बरं ठीक आहे पाहण्याजोगत आहे का ते बघण्या बघण्यालायक आहे का अच्छा मग जाण्याची व्यवस्था येण्याची व्यवस्था चांगली असली तर मग जायला काही हरकत नाही तिथे आहे का

अच्छा अच्छा म्हणजे ते नेऊन सोडतील आणि मी म्हणजे आम्हाला पिकअप पण करतील ना नेऊन सोडलं की अच्छा अच्छा ठीक आहे सर चालेल धन्यवाद